विद्यार्थ्यांना कॉलरशिप मिळते ते जशी गवरमेंट कॉलरशिप आहे कोणती म्हणजे आठवीत असेल आठवीची ते दोन हजार रुपये अशा प्रकारच्या ज्या मुलींसाठी एस टी एस सीसाठी या वेगवेगळ्या विभागाच्या त्यांना कॉलरशिप मिळत असते तसेच विद्यार्थिनींसाठी मानव विकास बससेवा आणि आपली सावित्रीबाई फुले योजना यामार्फत ती कॉलरशिप मिळत असते